जेव म्हे अगोदरचे जे लोक होते ते सण असो त्योहार असो हे वेळे वेळेच्या वेळेवर म्हणजे टायमिंगनुसार करत होते पण आजकालची पिढी अशी आहे नवीन युगाची आहे नवीन विचारांची आहे त्यांना टायमिंग रीतीरिवाज या गोष्टी कळतच नाही फक्त दिवसं कळते जसं की आता दिवाळी दिवाळी आली तर दिवाळीच्या दिवशी दिवे लावावे लागते फटाके फोडावं लागते आणि लक्ष्मीची पूजा करावं लागते बस त्यांना हेच आठवण आहे पण लक्ष्मीची पूजा कशासाठी करतो आपण आणि कोणत्या टायमावर करतो हे लक्षात नाही तसेच आता पोळा पोळा हा सण कशासाठी साजरा करतो त्याची म्हणजे पोळा कशासाठी करतो तो धार्मिक विचार कोणता आहे म्हणजे असं काय घडलं होतं त्यामुळे आपण पोळा साजरा करतो ह्या सगळ्या गोष्टी आजकालच्या नवीन पिढीला माहीत नाही त्याच पद्धतीनं अजून होळी होळी हा सण आपण कशासाठी साजरा करतो काय करतो फक्त नवीन मुलांना एवढं कळते की होळी हा दिव ह्या दिवशी आपण रंग खेळतो आणि एक अशी लाकडं आणून त्याला जाळतो बस एवढं माहित आहे पन त्या होळी च महत्व काय आहे त्या हो होळी का बरं पेटवली जाते हे अजून पर्यंत जे नवीन पिढीचे लोकं आहे फिफ्टी ते सिक्सटी पर्सेंट मुलांना असो किंवा मुलींना या गोष्टीचा गो गोष्टीचा नॉलेज अजून पर्यंत नाही